वृत्तमाध्यम ग्रामीण भागांविषयीचे प्रश्न पुरेशा प्रमाणात दाखवतात असं तुम्हाला वाटतं का असे काही प्रश्न आहेत का की ज्यांच्याविषयी माध्यमांमध्ये काहीच बोलले जात नाहीत वृत्तमाध्यम वृत्तमाध्यम लेख लेखवृत्तमाध्यम माध्यमे अनेक प्रकारची माध्यमे ही पूर्वी प्रमाणात होत असतात वृत्तमाध्यम हे एक मौखिक माध्यम लिखित माध्यम यांचाच एक प्रकार आहे ग्रामीण भागांविषयीचे प्रश्न पुरेशा प्रमाणात दाखवतात असं तुम्हाला वाटतं का हो ग्रामीण भागामध्ये वृत्तमाध्यम हे मोठ्या प्रमाणात भागांविषयीचे प्रश्न पुरेशा प्रमाणात दाखवतात त्याचप्रमाणे प्रमाणे असं मला वाटतं असे काही प्रश्न आहेत का की ज्यांच्याविषयी भा माध्यमांमध्ये काहीच बोलले जात नाहीत व असे काही प्रश्न आहेत की ज्यांच्याविषयी माध्यमांमध्ये कवा वृत्तमाध्यमांमधे मौखिक माध्यमांमध्येे पूर्वीकाली इतिहास इतिहासामध्येे बोलले जात असेल त्याचप्रमाणे ग्रामीण भागाविषयी प्रश्न उदाहरणार्थ आणि ज्यांच्याविषयी भाषा ज्यांच्याविषयी माध्यमांमध्ये ग्रामीण भागामध्ये थोड्या प्रमाणात वृत्तमाध्यमांविषयी बोलली जाते असे मला वाटते